झाडे लावणे ही तर खरंच खूप काळाची गरज आहे पूर्वी कसं असायचं खेडेगावामध्ये अंगण असायचे अजूनही आहेत अंगणामध्ये खूप प्रमाणात झाडे लावले जायचे मोठे झाडं शेतामध्ये तसंच छोटे झाडे फू फुलांची झाडे फळांची झाडे आपण अंगणामध्ये जमिनीमध्ये लावतो पण ते आता शहरीकरण झालं आहे बायकांना झाडांची आवड आहेच जशी खेड्यामध्ये आहे तशीच पण शहरामधले लोकं काय करतात कुंड्यांमध्ये झाडं लावतात आता कुंड्यामध्ये पण तो मातीच्या कुंड्या वगैरे आहेतच तसेच प्लॅस्टिकच्या पण कुंड्या आहेत पण हँंगिंग प्लॅट म्हणजे प्लास्टिकच्याच आल्या गच्चीवर ठेवण्यासाठी मातीच्या कुंड्या आहेत कुंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची झाडे लावतात आता इंडोअर पण आले नवीन युगाप्रमाणे इनडोअर घराच्या आत ठेवायची पण प्लास्टिकच्या कुंड्यामधली झाडे आलेले आहेत गच्चीवर ठेवण्यासाठी मातीच्या कुंड्यातली झाडे आहेत तसेच गावाकडे जमिनीमध्ये मोठमोठे अंगणामध्ये पारिजातक चाफा सोनचाफा बेलाची झाडं ही अशी जमिनीमध्ये लावली जायची तसेच शेतामध्ये मोठे वडाचे झाडं जांभूळ चिंच हे जमिनीमध्ये लाव लावले जायचे तसेच आता शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे प्रत्येक बायका हौसेप्रमाणे आपल्या आपल्या गॅलरीमध्ये हँंगिंग प्लँट लावतात हँंगिंग कुंड्या आणतात त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लँट लावतात अशा रीतीने मातीचे कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या यांचा वापर करून ते झाडे प्रत्येकजण लावण्याचा प्रयत्न करतो मलाही झाडे लावायला खूप आवडते बागप्रेमी लोकं प्रत्येकजण झाडे लावतातच कुंड्या प्लास्टिकच्या पण वापरतात आणि शक्यतो मातीच्या पण सर्वजण वापरतातच